होय सत्य घटनावर आधारित बरीच पुस्तके आहेत आणि मला आवडणाऱ्या पुस्तकामध्ये नोंद करण्यासारखी आहे ती प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा अच्युत गोडबोले लिखित किमयागार जे जीवन जगण्याचे आधार काय त्यावर अवलंबित आहे न मुसाफिर हे त्यांचं आत्मकथन आहे आणि मारुती चितमपल्ली प्रसिद्ध वनगुरु म्हणता येईल त्यांचं पक्षी जाय दिगंतरा आणि रानवाटा हे हे पुस्तके अगदी सत्य घटनांवर आधारित आहेत आणि अच्युत गोडबोले पुस्तकात जीवन कसं जगावं जीवनशैली कशी असावी यावर तर प्रकाश वाटा म्हणजेच प्रकाश आमटे महान डॉक्टर जे हेमलकशाला प्रॉजेक्ट चालवतात तिथल्या आदिवासींचा जे देवासारखं देव देवत्व लाभलेली जी व्यक्ती आहे त्यांची पूर्ण फॅमिली त्यांचे पूर्ण मुलं सुना तर त्यावर ते प्रकाश वाटा त्यांनी केलेल्या कामावर त्या आधारित आहे फार रोचक आहेत आणि असं वाटतं की हे जी काम पाहून अक्षरशः मनुष्य गदगद होतो आणि जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती अशा प्रकारची तिथे प्रचिती आल्याशिवाय राहत नाहीत तर या पुस्तका व्यतिरिक्त अन्य पुस्तक आहे पण या ठिकाणी मी इथं थांबू इच्छितो धन्यवाद